इतिहास म्हणजे मागच्या काही घटना असतील तर त्याच्याशी संबंधित असलेल्या घटनांचं वर्णन असते काही ऐतिहासिक घटना ह्या सोनेरी शब्दात लिहिलेल्या असतात त्याचा संपूर्ण मानव जातीवर परिणाम झालेलं दिसतो आता महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना किंवा आधुनिक भारताच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना आहेत की ज्याच्यामध्ये सतराशे सत्तावन्न साली प्लासीची लढाई झाली आणि भारतामध्ये ब्रिटिशांची राजकीय दृष्ट्या स्थापना झालेली होती याच्यानंतर सतराशे एकसष्टमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली पानिपतच्या तिसऱ्याला लढाईनंतर सतराशे चौसष्टमध्ये बक्सारची लढाई झाली आणि सतराशे पासष्टमध्ये क्लायव रॉबर्ट क्लायव हा भारतातील कंपनीचा गवर्नर म्हणून नियुक्त केला गेला सतराशे सदुसष्टमध्ये पहिला इंग्रज आणि म्हैसूर युद्ध झालं आणि नंतर सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये पिट कायदा भारतामध्ये आला सतराशे त्र्याण्णवमध्ये बंगालचा कायमस्वरूपी तोडगा निघाला आणि त्याच्यानंतर चौथा इंग्रज आणि म्हैसूर युद्ध झाला आणि त्याच्यामध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो मध्ये बरीच इंग्रज अफगाण शीख बर्मा या लोक युद्ध झाली आणि या युद्धांचे परिणाम मानव जतीवरती झालेले दिसून येतात पण या सगळ्यांमध्ये अठराशे त्रेपन्न साली पहिली रेल्वेगाडी मुंबई आणि ठाणे व कलकत्ता येथे मुंबई आणि ठाणे येथे धावली आणि कलकत्ता येथे तारसेवेचं केंद्र उभारलं गेलं आणि अठराशे सत्तावनमध्ये राष्ट्रीय उठाव झाला आणि स्वातंत्र्य प्रथम मिळवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले गेले याच्याशिवाय बरे बऱ्याच घटना मध्ये घडल्या की ज्याच्यामध्ये महात्मा गांधीनी दांडी मार्च काढलं होतं किंवा सविनय कायदेभंगाची चळवळ सूरू ठेवली होती भारत कायदा प्रांतीक स्वायत्तता देण्यात आली होती आणि याच्यानंतर एकूणच या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आपल्याकडं भारताला एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं आणि भारत आणि पाकिस्तान ही स्वातंत्र दोन राष्ट्रं ही तयार झाली